प्रथमतः घोड्यावर घोडेस्वारी करताना लगाम राहतो ती आपल्याला घट्ट केव्हा पकडायचे असते जेव्हा की आपल्याला घोड्याला थांबवायचे असते आणि जेव्हा लगाम आपण ढिली सोडतो जसे की असं त्यावर त्यानंतर घोडं पळायला सुरू होते आणि जेव्हा आपल्याला दिसायला बदलायची असेल घोड्याची तेव्हा आपण ज्या साईडला आपल्याला वळवायचं आहे घोडं त्या सांगला लगाम एक साईडची लगाम ओढायची आणि ज्या साईडला आपल्याला थांबवायचं आहे तर आपल्याला घट्ट धरावे लागेल लगाम घोडासा घोड्याची आणि तसे आणि घोड्याच्या पोटाला पाय मारण्यात कंटिन्यूमध्ये चालवावं लागेल घोडा आणि घोड्याला घट्ट पकडलं की घोडं जाग्यावर थांबतं आणि आपल्याला पडल्यापासूनसुद्धा वाचू शकतो आपण त्याच्यामुळे आणि ज्या दिशेला जायचं असेल त्या दिशेला लगाम आपल्याला ओढून धरावी लागेल आणि आपल्याला ढिल्ली जेव्हा सोडली तेव्हा घोडं आपल्याला जोरात पळायला लागते